मराठी भाषेचा उद्गम हा संस्कृत भाषेतून झालेला आहे संस्कृत ही सर्वच भाषांची जननी आहे असं मानलं जातं त्यामुळे मराठी भाषेचा उद्गमसुद्धा या संस्कृतमधूनच झालेला आहे काळानुरूप याच्यामध्ये बरीचशी परिवर्तनं होत गेली सुरुवा तीच्या काळामध्ये संस्कृतप्रचुर मराठी वापरली जायची की ज्याच्यामध्ये बरेच सारे ग्रंथ जे आहेत ते लिहिले गेले जसे मराठीमध्ये बाणभट्टांचा लिहिलेला प्रथम ग्रंथ जो आहे लीळाचरित्र हा मानला जातो या ग्रंथाद्वारे आपल्याला कळत चाललं आहे की मराठी भाषेचा विकास कसाकसा होत चाललेला आहे काळानुसार याच्यामध्ये खूप सारी खूप सारे परिवर्तन येत गेलं त्या त्या काळाच्या परिवेशाप्रमाणे भाषेमधेसुद्धा बदल होत गेला जसं मुघल या भारतामध्ये आल्यानंतर आपल्या मराठी भाषेमध्ये काही हिंदी अरबी आणि फारसी शब्दांचासुद्धा जे आहे ते अंतर्भाव करण्यात आला त्याचबरोबर जसेजसे आपण पुढे येत गेलो त्याचप्रमाणे इंग्रजी व पोर्तुगीज लोकांच्या सान्निध्या नंतर काही काही इंग्रजी व पोर्तुगीज भाषां मधील शब्दांचासुद्धा मराठीमध्ये समावेश होत गेला तर आपण पाहतो आहे की या जसाजसा समाज पुढेपुढे येत गेला आहे तसातसा या भाषेमध्ये जे आहे ते भरपूर उ उत्क्रांती झालेली दिसत आहे काळानुसार त्याच्यामध्ये भरपूर बदलसुद्धा करण्यात आलेले आहेत आणि ते बदल जे आहेत ते नक्कीच जे आहेत ते चांगले आहेत व यापुढेही ते होत राहातील